मी शॉपिंगसाठी बाहेर गेलेली होती तर मला एका दुकानामध्ये बाहेर लटकवलेली साडी खूप आवडली मी दुकानाच्या आतमध्ये गेली तर मला ती साडी खूप आवडली आणि मी घरी आणली पण त्या साडीचं वर्क डिझाईन असं डिफॉल्टर निघालं आणि ती साडी मला त्या दुकानामधून कमी किमतीत मिळाली पण ते दुसऱ्याच्या दुकानामधून ती त्याच्यापेक्षा कमी होती पण ती मी घरी आणली ती पूर्ण डिफॉल्टर निघाली नंतर ती मी त्या दुकानामध्ये गेली परत करायला पण त्या दुकानवाल्याने ती घेतली नाही साडी ती मला वापस करून दिली